नाही मी आजवर अशा कुठल्याही गायकाचं गाणं ऐकलेलं नाही आहे पण माझ्या शहरात जेव्हा हरिहरन यांचा कार्यक्रम झाला होता तेव्हा तो अत्यंत उत्तम झाला होता आणि माझ्या जवळच्या लोकांनी तो प्रचंड एन्जॉय केला होता तो अनुभवच वेगळा आहे अद्भुत आहे असं त्यांचं म्हणणं होतं खरंच एखादी महान हस्ती आपल्या शहरामध्ये येते आणि आपण प्रत्यक्ष तिला ऐकू शकतो अनुभवू शकतो ही भावनाच खूप वेगळी आहे आणि खरंच जर मला अशा एखाद्या गायकाला प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिळाली ना तर मला असं वाटतं की ती मला सोनू निगम ह्यांना ऐकण्याची असेल मी सोनू निगम ह्यांना प्रत्यक्ष ऐक्य जर मला संधी मिळाली तर नक्कीच कारण मी फार लहानपणापासूनच त्यांच्या आवाजाची चाहती राहिलेली आहे मोहम्मद रफी मोहम्मद रफींसारख्या त्यांच्या त्यांचा आवाज जो आहे ना तो मनाला भिडणारा आहे त्यांच्या गाण्याची आणि त्यांच्या भावना लोकांपर्यंत पोहोचवण्याची जी अद्भुत कला त्यांच्याकडे आहे ना ती डोळे भरून पाहताना आणि मनसोक्त प्रत्यक्ष ऐकताना मला फार भारी वाटेल ह्यात शंका नाही तुम्ही सोनू निगम यांचं कुठलंही गाणं बघा ऐका आणि तुम्हाला कळेल की ते केवळ गाणं किंवा शब्द नाही आहेत तर त्या न जीवंत भावना आहेत आणि आपण कुठल्याही कुठल्याही मानसिक स्थितीमध्ये असलो आणि त्यांचं कुठल्याही प्रकारचं गाणं ऐकलं ना तर आपली आपला मूड चेंज होतो मला असं वाटतं आणि आपण त्या गाण्यामध्ये पूर्णतः हरवून जातो आणि ही गोष्ट फार भारी आहे म्हणूनच हे कलाकार फार ग्रेट आहेत असं मला वाटतं आणि त्यांना प्रत्यक्ष ऐकणं ही आपल्यासाठी परवणीच असेल त्यामुळे हा अनुभव जो आहे एखाद्या गायकाला प्रत्यक्ष ऐकण्याचा ती कदाचित ती भावना अनुभवण्याचा जे थ्रिल आहे ना ते जास्त असेल असं मला वाटतं